शाळेमधल्या पेंटिंगच्या वर्गाचा माझ्याकडे एक अनुभव आहे ते मी तुन्हाला नंतर सांगतो पण चौथीपर्यंत आम्हाला चित्रकलेचा विषय नव्हता एकदम पाचवीमध्ये आम्हाला चित्रकलेचा विषय आला जेव्हा तो विषय आला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला किंवा त्या तो जो क्लास होता चित्रकलेचा पेंटिंगचा त्यामध्ये टीचर्स आम्हाला शिकवायचे आणि आम्हीसुद्धा त्या तो जो क्लास होता त्याचा आम्ही चांगल्याप्रकारे उपयोग करून घेत होतो आणि त्या क्लासमध्ये आम्हाला खूप म मजा येत होती आडव्या उभ्या लाईन्स काढायला चित्रकला आम्हाला तेव्हढं जमत नव्हतं पण तो क्लास आम्ही खूप एन्जॉय करायचो नंतर जसजसं आम्ही सातवी आठवीमध्ये गेलो तर आमचे जे शिक्षक होते ते चेंज झाले आणि नवीन शिक्षक आले ते जे शिक्षक होते ते खूप स्ट्रिक्ट होते त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे चित्रकला पेंटिग्स काढायला शिकवलं एक दिवस काय झाले की मी त्यांनी होमवर्क दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हे हे चित्र काढून आणा आणि मी ते चित्र काढलं पण ते चित्र मला जमलं नव्हतं त्यामुळे मी काय केले की ते पेज मी फाडून टाकले आणि नंतर मी क्लासमध्ये गेलो तर टीचरने ते बघितलं की याने पेज फाडले आहे तर टीचरने मला त्यादिवशी मला खूप रागवलं आणि सांगितलं समजून सांगितलं की दे जे तू चित्र काढलेलं आहे ते चुकलं आहे ओके ही चूक तू ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि ही चूक तू नंतर नं करावं यासाठी हे पेज तू फाडायला नको होतं हे पेज तुला सांगत होतं की चित्र हे तू इथे चुकीचं काढलं आहे हे चूक तुला सदैव दिसली असती आणि तू नंतर तू ते चूक तू केलेली नसती तर हा माझा अनुभव होता पेंटिंगच्या क्लासबद्दल तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे